हां बोला कुठचा मूवी आहे हां ओ टी टच बघूया स्वस्त पडेल ओ टी टी बरं आहे पैसे वाचतील खिशाला परवडणार कळे ते पण आहे घरी आपल्याला कसं फ्रीडम असतं काय पण खाऊन पिऊन आपण बघू शकतो वाटेल ते हां आहे ना होम थेटर आहे ना त्याच्यावर लावून पण आपल्याला फायदा ना थेटरसारखाच फील येतो हां थोडा वेळ थांबूया ना त्याच्यामध्ये काय एवढं का जुने पण चांगले असतात ना मग ते बघायचे मग थेटरला जायचं मग तेच त्याला काय ऑप्शन नाही मग थांबलंच पाहिजे मग तेवढा वेळ

हां ओ टी टी बेस्ट आहे घरी आपल्याला फ्रीडम भेटतं

मग तेच हवं तसं बसून बघता येतं माझ्याकडे सध्या नेटफ्लिक्स आहे ते बघायला लागेल मला मी आता सध्या चेक नाही केलं आहे पण मला बघायला लागेल

ठीक आहे ठीक आहे बघतो व्हॉटसअपला टाकलेलं आहे काय हां ठरवूया ना उद्या उद्या बघूया आज जरा मी कामात जाय उद्या उद्या ब नक्की बघूया उद्या तीन तीनच्या नंतर

ठीक आहे ठीक आहे हो चालेल ठीक आहे ओके ठीक